माझ्या शेतीमध्ये आम्ही बागकाम करते त्या बागेमध्ये छान फुलांचे झाडे लावले आहे फळांचे झाडे लावले आहे ते थोडी त्यांना पाणी वगैरे देते मोठं देत न मोठं होऊ देते आणि मग ते आम्ही काही दिवसांनी विकायला नेते तं का ते पण छान छान दामामध्ये छान विकत घेते ती आणि तो म्हणजे फुलांचे झाडं आहेत ते खूपच छान खपतात आणि फळांचे पण खपतात ते मग मोठे होऊन सिताफळ वगैरे जाम वगैरे जर आमच्या याच्यात पण आले तर आम्ही मग सिताफळ विकते जाम विकते अशी म्हणजे फुलां फुलांची झाडं विकते ते विकते आणि आमच्याकडे असलं की आम्ही ते पण विकते जाम झालं सिताफळ झालं अशी खूप सारे फळे आम्ही विकते आणि हा बगिचा म म्हणजे असं की बागकाम करासाठी खूप मेहनत घ्यावी लागते त्याला पण खत द्यावे लागते खूप काही काम आहेत बागकाम करण्यासाठी खूप कष्ट करावे लागते त्याच्यासाठी पण